काय करायचं आहे ब्रेकफासलाच आपण कुठेतरी जाऊ ना सगळ्याजणी होय मा तुझी भिशी लागली आहे ना

बरं

हं हं हां हं हं वाडेश्वर वाडेश्वरला पण आपल्याला मल्टिपल मिळू शकतं ना सगळ्यांना विचारायला पाहिजे कुणाला कुठलं जवळ आहे नाहीतर मग परत घोळ होऊन बसायचा आपण इथे जायचो नं ते ए सी रोडवरच्या वाडेश्वरला जाऊन बसायचे हो हो ते नंतर वरांढाचं काय वाटत आहे तुला हो हो खूप छान आ ते मेहेंदळे गॅरेजच्या तिथेच आहे नळ स्टॉपच्या अलीकडे हां एरंडवण्याचं बरोबर हो हो मनोहर मंगल कार्यालयाचं त्यांनी ते हे करून वरांडामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे हो हो हो हो मी गेलेले आहे फूड म्हणजे फूड पण चांगलं आहे आणि व्हरायटी पण खूप आहे त्यांची आणि तिथं हो हो तो पण खूप छान आहे स पूर्ण हां वातावरण छान आहे सगळीकडे हिरवळ अशी आहे त्यांनी झाडं अशी भरपूर ठेवलेली आहेत पण रविवारी आपल्याला थोडं लवकर जावं लागेल कारण तिथे र गर्दी खूप असते हो आधी बुकिंग करावं लागेल तर आहे तिथे हां अगं तो विष्णू वरदान हॉल आहे तिथे फक्त जेवणच मिळतं जेवण मिळतं पण आपल्याला ब्रेकफास्टला जायचं आहे ना हां स्नॅक्स

नाही आहे व्हरांडाला ठरवू ना आपण हो हां इकडे आलेलं आहे हो हो हो हो हो डी पी रोडला आहे हो म्हात्रे पुलाच्या तिथे डी पी रोडला हो ते आहे साऊथ इंडियन पण तिथल्या पेक्षा आपल्याला वाडेश्वरचं चांगलं आहे कारण वाडेश्वरला हो हो चालेल हो बाकी विचारू शकतो चालेल आपण विचारू आणि मग ठरवू कुठे जायचं ते व्हरांडा हो हो हो ब ब सगळ्यांना सोयीस्कर पण पाहिला पाहिजे ना हां चालेल चल मग आपण ब विचारू आणि मग ठरवू हां चल ओके चल बाय बाय